भारत देश हा संस्कृतीचं परिपूर्ण असलेला असा हा भारत देश आहे वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या रूढी परंपरा या भारत देशामधे अस्तित्वात असलेले आपल्याला पाहायला मिळतात भारतातल्या अनेक राज्यांपैकी वेगळं असलेला हा महाराष्ट्र राज्य व याची संस्कृती ही इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये नस नक्कीच वेगळी आहे मराठी भाषेने अनेक रूढी अनेक परंपरा व महान संस्कृती संस्कार असे या महाराष्ट्र राज्यांवरती केले आहेत या महाराष्ट्र राज्यातला आधार जर कोणाचा असेल तर तो म्हणजे मराठी भाषेचा सांस्कृतिक आधार हा मोठ्या प्रमाणात लाभलेला हा असे दिसून येते इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा आपल्याला पाहायला मिळतात बोलण्यामध्ये चालण्यामध्ये तसेच सण समारंभ साजरे करण्यामध्ये अशा या पद्धतींमध्ये आपल्याला वेगळे पण नक्कीच जाणवते भारतात वेगवेगळे राज्य आहेत त्यांच्या त्या त्या पद्धतीनुसार शेती पद्धतीनुसार तिथं सण येतात असतात महाराष्ट्रामध्ये बैलपोळा येतो वेळ अमावस्या येते त्याचप्रकारे किनारपट्टी लगत नारळी पौर्णिमा येते त्याच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या शेती आधारित मौसम आधारित क्षेत्र आधारित वेगवेगळे सण समारंभ साजरे केली जातात वेगवेगळी संस्कृती असलेला हा भारत देश यामध्ये महाराष्ट्र राज्य हे नक्कीच वेगळी भूमिका भू बजावतं व इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र देश राज्याची ही संस्कृती नक्कीच वेगळी आहे